आपापले फळे किंवा भाज्या उगवण्याचा प्रयत्न कधी केला नाही कारण त्याच्यासाठी तशी जागा लागते जशी शेती लागते तर तशी जागा नसल्यामुळे कधी तसा विचारच आला नाही की फळे आणि भाज्या उगवण्याचा कधी आपण झाडे लावू शकतो का किंवा असं काय